मी खूप लहान होती चार वर्षाची तेव्हा मी शाळेत गे जाणं चालू केली त्यावेळी मी बस्तरवारी माध्यमिक शाळंमध्ये शिक्षण घेत होती तिथे मी सहा वर्ष शिक्षण घेतलं घेतली त्यामुळे मा मी पन्नालाल देवडीया माध्यमिक शाळामध्ये गेली तिथेही मी चार वर्षं शिकली मग त्याचानंतर मी कॉलेज जाणं स्टार्ट केली त्या वर्धा न्यू आर्ट्स कॉमर्स कॉलेजमध्ये मी न ॲडमिशन घेतली त्या त्यावेळी मी खूप चांगले शिक्षण तिथे घेतलं तिथे एन्जॉय केलं गॅदरिंग एन्जॉय केलं तिथे खूप सारी मला नॉलेज भेटली आणि मराठीमध्ये मी कॉलेज ज्युनिअर कॉलेजमध्ये खूप सारे फ्रेंड्स होते त्यांच्याबद्दल मी त्यांच्यासोबत मला खूप शिक खूप नॉलेज भेटलं त्यामुळे मी आता जॉब करत आहे तिथेबी खूप चांगले लोक आहे त्यामुळे बी मला खूप काही नॉलेज आला आहे बिजनेसबद्दल तर खूप माझी शाळेची लाईफ आणि नोकरीची लाईफ खूप चांगली झाली